मला प्रवास करायला खूप आवडतो आणि मी लहानपणापासून खूप प्रवास केलेला आहे म्हणजे शाळेत असताना ज्या काही सहली वगैरे शाळेतील निघत असेल त्या प्रत्येक सहलीला मी जायचे म्हणजे जवळजवळ गणपतपुळे असेल किंवा जे काही आपले महाराजांचे गड असतील अशा बऱ्याच ठिकाणी मी लहानपणीच जाऊन आलेले आहे त्यानंतर आता म्हटलं तर आता मुंबई म्हणा पुणे म्हणा असे वेगवेगळे जे ठिकाण आहेत न तिथे मी जाऊन आलेली आहे आणि असं नाही की मला कुठली गाडी सूट होत नाही म्हणजे मला प्रत्येक वाहन म्हणजे बस असेल किंवा रेल्वे असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल प्रत्येक गाड्यांची मला सवय मला म्हणजे कोणत्याही गाड्यांचा मला कधी त्रास होत नाही म्हणजे लहानपणापासून मला प्रवासाची सवय असल्यामुळे मला प्रत्येक गाडी सूट होते मंजे कोणत्याही गाडीचा मला त्रास होत नाही त्यामळे मी जिथे कुठेही सहली निघतील किंवा एखाद्या देवांच्या ठिकाणी वगैरे जायचं असेल तर मी उत्साहाने त्या ठिकाणी माजं नाव देते आणि मी प्रत्येक मंजे ठिकाणी फिरून येते आणि सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर कसं होतं की आपण एकतर अनोळख्या ठिकाणी जात असतो म तिथली लोकं कशी असतील काय असतील हे आपल्याला माहीत नसतं जे काही मी तरी म्हणजे पर्सनली मी तरी माझा मोबाईल असेल किंवा पैसे असतील मी व्यवस्थित ठेवते आणि असं झालं आहे माझं की मी दिल्लीच्या ठिकाणी असं गेले होते तर माझे पैसे माझ्या पाकिटामधून गेले होते त्यामुळे तेव्हापासून तर मी खूप अशी सतर्क असते की माझा मोबाईल म्हणा किंवा माझे पैसे म्हणा मी व्यवस्थित ठेवले आहेत का माझे पैसे घरी येईपर्यंत व्यवस्थित राहिले आहेत का म्हणजे मी सुरक्षेबाबतीत मी खूप स्ट्रिक्टली ते फॉलो करते तरी माझे मोबाईल माझी पर्स व्यवस्थित घरी आले पाहिजेत प्रवास तर मी खूप करते परंतु सुरक्षाही मी माझी व्यवस्थित घेते